आमच्याकडे पोळा हा सण अत्यंत छान प्रकारे मोठ्या प्रकारे सण साजरा केला जातो कारण की आमच्याकडं पोळा हा सण बैलांचा असतो त्यांना बैलांना त्यांला पूर्ण पिवळा कलर दिला जातो त्यांच्या शिंगाला हे लावलेलं असतं त्यांच्या शिंगाला झुूल त्यांच्या शिंगाला ते रो पेंट लावले जातं आणि त्यांच्या अंगावर झूल टाकून त्यांना ते रंगवलं जातं त्यांना छानपैकी सजवलं जातं त्यांना ल लग्न लावलं जातं ते बैलांचं त्यामुळे त्यांचा सण त्यादिवशी साजरा केला जातो